आता आपण पाहूयात की घरासमोर शेणाचा सडा का टाकतात तर भारतीय पारंपारिक ग्रामीण जीवनशैलीमध्ये घरासमोर शेणाचा सडा टाकणे ही एक अतिशय जुनी आणि शास्त्रीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची पद्धत आहे ही पद्धत आपल्याला धार्मिक सामाजिक पर्यावरणीय आणि आरोग्याशीदेखील निगडीत आहे आज देखील ग्रामीण भागामध्ये तसेच काही शहरांमध्येसुद्धा ही परंपरा पाळली जाते तर याची आपण महत्त्व पाहूयात शुद्धता आणि स्वच्छतेचे प्रतिक त्यानंतर नॅचरल डिसिन्फेक्टंट गाईच्या शेणामध्ये आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक अँटीबायोटिक आणि जंतूनाशक हे गुणधर्म असतात त्यामुळे शेणाचा सडा जमिनीवर टाकल्यावर जमिनीत असलेले सूक्ष्म जंतू त्याचप्रमाणे बुरशी आणि कृमी यांचा नाश होतो त्यामुळे काय होतं की घराभोवती असलेले वातावरण अधिक आरोग्यदायी होते आता याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व बघूयात भारतीय संस्कृतीमध्ये आपण गाईला पवित्र मानतो गाईच्या शेणाचा उपयोग धार्मिक कार्यक्रम पूजा सणवार मंगल कार्याच्या वेळी जमीन शुद्ध करण्यासाठी केला जातो असे मानले जाते की शेणाने सडा मारल्याने घराभोवती सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि नकारात्मक जी शक्ती आहे ती दूर राहतात अजून बघितलं तर थंडी कमी करणे आणि उष्णतेपासून संरक्षण आता यामध्ये बघूयात की गाईच्या शेणाचा सडा जमिनीवर टाकल्याने उन्हाळ्यात घराभोवतीची जी जमीन असते ती थंड राहते आणि हिवाळ्यात थोडी उष्णता टिकून राहते शेणाचा सडा पाण्याने ओलसर केल्याने धूळ कमी होते आणि जमिनीचा उष्णता शोषण्याचा गुणधर्म सुधारतो आणखी एक सड्याचा फायदा म्हणलं तर पर्यावरणीय त्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक अंग काही समाजांमध्ये घरासमोर शेणाचा सडा टाकणे हे स्वागताचे आणि आदराचे प्रतिक मानले जाते येणाऱ्या पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी घर स्वच्छ आणि पवित्र ठेवले जाते